हां हॅलो मी रीता बोलते हां तर माझ्या बहिणीचं लग्न आहे तर त्यासाठी मला हेअरस्टाईल करायची होती हां तर त्यासाठी तुम्ही हेअरस्टाय हेअरस्टाईल करून द्याल का हां हां तर तुम्ही क कशा प्रकारचे म्हणजे मला लग्नासाठी लग्नाचा लूक पाहिजे आहे म्हणजे असा हां हां तर माझ्या आहे माझे दोन बहिनी आई वगैरे सगळ्याजणी आहेत तर त्यानुसार मग हेअरस्टाईल त्यांना कराय त्यांना पण करायची आहे आणि मला पण करायची आहे नाही माझी साडी माझी साडी आहे आणि बाकीच्यांच्या दोघीजणींचे पातळ आहे मला तर बन पाडायचं आहे तर मला असं वाटते पातळवरसुद्धा बनच सूट करेल पन त्याच्यामध्ये सुुद्धा वेगवेगळ्या हेअरस्टाईल येईल ना हां हां

हो हो हो पण फक्त हेअरस्टाईलच टाकायची आहे नाही नाही मेकअप मी करून घेईल फक्त मला हेअरस्टाईल पाहिजे अच्छा अच्छा हां पण मला तर मेकप नाही पाहिजे पण माझ्यासोबत ज्या आहे त्यांना जर मेकअप लागत असेल तर मग मी तुम्हाला तसं कळवेल प्रोग्राम आत्ता आहे दोन तीन दिवसानंतर अच्छा पण तुमची प्राईस पैसे किती घ्याल तुम्ही हा म्हणजे पर कँडिडेट चार पाच हजार की सगळ्यांचे अच्छा पर कँडिडेट हजार रुपये असेल त्याला काहीतरी कमी करा ना खूप होत आहे हजार रुपये म्हणजे अच्छा पाचशे एकीवर पाचशे कमी कराल अच्छा तर ठीक आहे मी तुम्हाला माझा ॲड्रेस वॉट्सअप करते हां हां